नमस्कार सर मी आपल्या गॅस सिलेंडर एजन्सीला काही दिवसापूर्वी गॅसची गॅस वितरणाची ऑर्डर दिली होती आणि खूप दिवस झाले मी त्याची वाट पाहत आहे आणि सध्याचा आमचा गॅस जो आहे तो संपलेला आहे त्यामुळे आम्हाला घरात जेवण बनवण्यासाठी चिंता वाटू लागली आहे आणि आमचा जो न दुसरा एखादा गॅस आम्ही मागून आणला होता त्याच्याबद्दल अजून तपासणी आम्ही केलेलं नाही तो चांगला आहे का वाईट आहे त्यामुळे तुमच्या एखाद्या माणसाला कृपया पाठवून द्या आणि माझ्या मी जो गॅस ऑर्डर केला होता त्या गॅसबद्दलच्या आत्ताची स्थिती काय आहे ती कृपया मला कळवा माझा आर आरक्षण संदर्भ क्रमांक मी तुम्हाला आता सांगतो दोनशे नव्वद तीनशे अकरा एकाहत्तर बेचाळीस पंचवीस हा माझा आरक्षण क्रमांक आहे सर तरी तुम्ही मला कृपया डिलिव्हरीच्या स्थितीबद्दल माहिती द्या आणि जर तुम्हाला विलंब वगैरे होणार असेल तर कृपया आम्हाला कळवा तसे त्यानुसार आम्हाला काहीतरी विचार करण्यास बरं पडेल आणि तुमच्याकडून योग्य ती मदत होईल अशा अपेक्षा व्यक्त करतो सर धन्यवाद